आमच्या भागातील गुलाबजामून हे खूप प्रसिद्ध आहेत इथं एक उस्मान म्हणून होते ते आता वारले त्यांचं मुलगा आता ते सांभाळतो उस्मान हॉटेल आहे त्याचे आता दोन तीन ब्रांच झालेले आहेत तर त्यानी सर्वप्रथम उस्मााराबादमध्ये गुलाबजामूनची सुरुवात केली त्याचे चवीसाठी तर ते प्रसिद्ध आहेतच परंतु त्याचा आकारपण नॉर्मली जे गोल गुलाबजामून असतात तर त्याचा आकार थोडासा असा लंबगोल का आकार आहे थोडासा त्याचा तर ते अतिशय प्रसिद्ध आहेत ते एक्सपोर्टसुद्धा होतात आणि उस्मानाबादला कुणीही आलं तर ते इथलं गुलाबजामून हे सोबत घेऊन जातातच आणि आमच्याकडे जरी कुणी पाहुणेवगैरे आले तर आम्ही हमखास त्यांना ते गुलाबजामून आवडीने खाऊ घालतो तर अतिशय प्रसिद्ध असा हा गुलाबजामून आमच्या इथलं प्रसिद्ध आहे